मला अनेक वाहने आवडतात पण त्यातल्या त्यात सर्वात जास्ती बाईक्स् आवडतात कारण बाईक्स् या त्यांच्या एकंदरीत स्ट्रक्चरमुळे मला जास्ती आवडतात तर माझ्या आवडीच्या अनेक बाईक्स् आहेत पण त्यातल्या तीन सर्वात आवडीच्या म्हणजे हीरो स्प्लेन्डर प्लस यामाहा एम् फिफ्टीन आणि रॉयल एन्फील्ड या आहेत आणि माझ्या मालकीची पूर्वी एक वेगळी बाईक होती पण सध्या माझ्याकडे हीरो स्प्लेन्डर प्लस ही माझ्या मालकीची गाडी आहे बाईक आहे आणि त्यावर मी कुठे जायचे असेल वगैरे तर जात असतो कामाला वगैरे किंवा इतर दिवशी फिरायला कुठे जायचे असेल तर आणि माझी ड्रीम बाईक बाईक ही अनेक लोकांप्रमाणे रॉयल एन्फील्ड ही आहे त्या गाडीबद्दल मला पु खूप पूर्वीपासून आकर्षण आणि इंटरेस्ट आहे ती माझ्या एका मित्राकडे होती आणि त्याच्यावर त्यावर त्या गाडीवर बसून मी अनेक वेळा चक्कर मारली आहे आणि मला ती खूपच आवडली होती पण पैशाअभावी पैशाच्या अडचणीमुळे मला ती घेण्यात सध्यातरी शक्य नाही पण भविष्यात मी नक्कीच ती गाडी विकत घेईन आणि बायकिंग ट्रिप ही गोष्टच मुळात मला खूप आकर्षक वाटते आणि बायकिंग ट्रीपसाठी जाण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न करत असतो जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा आणि दोन तीन वेळा पूर्वी मी गेलेलो पण आहे अर्थात माझ्या स्प्लेन्ड् हीरो स्प्लेन्डर प्लस या गाडीवर पण सध्या मी सध्या मी काही कामात असल्यामुळे जाऊ शकत नाही पण भविष्यात जायचे झाल्यास माझी इच्छा अशी आहे की रॉयल एन्फील्ड या बाईकवर जावे आणि याचं कारण असं की ती सर्वात आरामदायक आणि उत्सुकता इंटेरस्ट टिंग अशी बाईक ट्रिप होऊ शकेल अशी ती बाईक आहे आणि ती भविष्यात विकत घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल